होय माझ्या स्वयंपाक घरात बरेचसे नवीन नवीन विद्युत उपकरणे आहेत जे आम्ही दररोज वेगवगेळ्या कामासाठी वापर करतो जसं की मिक्सर आहे गॅस सिलिंडर आहे आवन आहे आता आजकल सग प्रत्येक घरात हे सगळे उपकरणे आरामात भेटतात कारण की काळासोबत माणसाने बदललं पाहिजे हे आपण मान्य केलं पाहिजे आणि हे सगळे नवीन नवीन उपकरणे आपण वापरुन आपलं दररोजचं जे कामं असतात ते पटापट होतात आता जसं की मिक्सरमध्ये आपण घाईगडबडीच्या वेळी खूप बरेचसे कामं ल लगेच होतात गॅस सिलिंडर आता गॅस सिलिंडरने गॅस सिलिंडरचा वापर करुन आपला स्वयंपाक तो आहे तो एकदम पटापट पटापट पटापट होतो आता जसं जुन्या काळात कसं चुली चुलीवर सगळं व्हायचं त्यावे त्यावेळची चव वेगळीच होती त्याचं काय नाही ते आजकाल ज्या काळात सगळ्यांना घाईगडबड असते मग त्यानुसार सगळे नवीननवीन उपकरणे राबवावी लागतात म्हणुन गॅस सिलिंडर मिक्सरचा वापर हा अत्यावश्यक आहेच आता ओव्हन ओव्हनच्या वापराने आपण नवीन नवीन पदार्थ खायल खाऊ शकतो जसं की चि आपण चिकन चिकन तंदूरी करतो ओव्हनमध्ये मा मासे फ्राय करतो हे सगळं पटापट पटापट होतं आणि कसं आजकाल माणसांना ओव्हनमधून केलेले पदार्थ आ आवडायला लागलेले आहेत प्रत्येकालाच आवडतील असं नाही पण आवड आवडायला लागलेलं आहे आता बरं जुन्या काळात जुन्या काळात आणि नवीन काळामध्ये खुप फरक झालेला आहे वस्तूंबद्धल जुन्या काळात लोकं चुलीवरची भाकरी खायची त्याचीही वेगळी चव होती अजून पण गडकिल्ल्यावर माणसं गेल्यावर पिठलं भाकरी चुलीवरचं चुलीवरची पिठलं भाकरी खातात त्यांची त्याची चव वेगळी असते आणि आजकालच्या नवीन विद्द्युत उपकरणांमध्ये ते आपण करतो त्याची चव वेगळी असते पण आता काळासोबत माणसांनी पुढं चाललं पाहिजे असं माझं मत आहे म्हणजे माणसांनी कधी कधी चव बदलण्यासाठी चुलीवरचं पण खाल्लं पाहिजे आणि विद्द्युत उपकरणे पण वापरले पाहिजेत